हो आहे आमच्या घराच्या बाजूला गवरमेण हॉस्पिटल व काही प्रायवेट हॉस्पिटल आहे तिथे पोचण्यास सहज शक्य आहे कारण आम्ही ज्या एरियात राहतो तो गवरमन हॉस्पिटलच्या मागोमागंच आहे